राज्यात सद्यस्थितीला वेगवेगळ्या प्रकारच्या स्कूल्स आहेत आता मराठी माध्यमामध्ये जिल्हा परिषदेची शाळा असेल माध्यमिक उच्चमाध्यमिक शाळा असतील वेगवेगळ्या प्रकारच्या रयत शिक्षण संस्था आहेत त्यांच्या शाळा आहेत काही सरकारी शाळा आहेत काही निमसरकारी शाळा आहेत काही इंटरनॅशनल बेस्ड आहेत आता इंटरनॅशनल पोद्दार इंटरनॅशनल स्कूल असेल कलवाडी हायस्कूल असेल मोन्टेसरी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत काही मिशिगन ख्रिश्चन ख्रिस्तबेस शाळा आहेत काही कॉन्व्हेंट स्कूल आहेत वेगवेगळ्या शाळा आहेत आणि त्यांच्यामध्ये जे अभ्यासक्रम शिकवले जातात महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल सी बी एस सीचा असेल सेंट्रल बोर्ड फॉर स्कूल एज्युकेशनचा असेल आय सी एस बोर्डचं शिकवलं जात आहे निडो इंटरनॅशनलमध्ये त्यांच्या स्वतःचे जे अभ्यासक्रम रचित असतील तसे त्या स्कूलचे ते अभ्यासक्रम आहेत निडो स्कूल असेल काही ज्ञानरचनावादी त्यावर आधारितसुद्धा स्कुल तुम्हाला महाराष्ट्रामध्ये उप्लब्ध आहेत पण त्यांच्यामध्ये काही स्कूल पूर्ण कृतीतून शिक्षण देण्यावर भर देत आहेत काही स्कूल पाठांतर करून पारंपरिक शिक्षणपद्धतीवर त्यांचे ते शिक्षणपद्धती आहेत